पोटात कावळे कोकलणे खूप भूक लागणे न् नाक कापणे थट्टा उपहास करणे तोंड तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे खांद्याला खांदा भिडवणे सहका र्य व एकजुटीने काम करणे